खुल्या अवकाशात पेंटिंग करणं कुणाला आवडणार नाही कारण ती इतकी रसीक गोष्ट आहे म्हणजे इतके सुंदर निसर्गाचे रंग आकाशात आपल्याला पाहायला मिळतात मी केलेलं नाहीये पण असं कुणी करणारं केलेलं असेल तर ते बघायला तर मला नक्कीच आवडतं कारण मुळातच आकाशात स्वतःतच इतक्या सुंदर छटा असतात म्हणजे अख्खं तारांगण समोर दिसतं त्यामुळे ते पेंटिंगमध्ये उतरवणं ही ज्याच्या हातामध्ये ती कला असेल तो खरंच दैवीच म्हंटला पाहिजे म्हणजे फारच मोठी सुंदर कला येती म्हणजे एकतर मुळात मला रंग फार आवडतात आणि रंगांचा जिथे पण म्हणजे समावेश आहे किंवा रंग जिथे एकत्र येतात ती कुठचीही गोष्ट सुंदरच कलाकृती सुंदरच निर्माण होते असं मला वाटतं त्यामुळे अवकाशातलं पेंटिंग आणि त्यात लाईव्ह पेंटिंग म्हणजे तर ते आवडण्यासारखीच गोष्ट आहे कारण त्यात काही चूक बरोबर कठीण सोप्पं असं काहीच नसतं तुमच्या मनाला जे भावणारे ते तुम्ही तिथे उतरवत जाणार कारण सगळे रंग तशेच्या नस तसे नसतील पण तुमच्या नजरेत ते सगळं लाईफ तुम्ही साठवून ठेवणार आहात आणि ते मुळात आहे हातातली जादू आहेच किमया आहेच त्याबद्दल प्रश्नच नाही कारण कधीही आपण म्हणतो ना प्रत्येक गोष्ट आपण करायला जातो ती आपल्याला जमतेच आणि ती शंभर टक्के जमलीच पाहिजे असा अट्टाहास आपण खरं तर कधी करूच नये त्याच्यापेक्षा त्याचा आस्वाद घ्यावा मजा घ्यावी म्हणजे काही वेळेला निसर्गात नुसतं बसूनसुद्धा आपण त्या कॅन्व्हासवर रेघोट्या मारल्या तरी त्या सुंदर रंगांची जी नक्षी येते ती आपल्या मनाला ते समाधान देणारी असते आणि एखादी गोष्ट जी मनाला समाधान देते ती मला नाही वाटत की ती कधी कठीण असू शकते म्हणजे ती सोपी नसेल कारण प्रत्येक गोष्टीचा एक दर्जा आहे प्रत्येक गोष्टीचा एक महत्व आहे प्रत्येक गोष्टीला एक म्हणतात तसं अशा पद्धतीत ती व्हावी असा काहीतरी त्याचा एक फॉर्मॅट असतो फॉर्म्युला असतो पण म्हणून तो फॉर्मॅल फॉर्म्युला चुकला म्हणून ती गोष्ट पूर्ण चुकते असं पण होत नाही असं मला वाटतं त्यामुळे मी त्याला सोप्पं आणि कठीण याच्यामध्ये अडकवून नाही ठेवणार त्या गोष्टीला ते निसर्गाचं जे देणं आहे ते मला छानपैकी कॅनव्हासवर उतरवायला अगदी शंभर टक्के आवडेल आणि मला जितकं जमेल तितकं मी ते आत्मसात करून अगदी शांतपणाने ते उतरवण्याचा प्रयत्न करीन त्यामुळे कठीण तं ते मला नक्कीच वाटणार नाई जे मनाला उभारी देईल मनाला शांतता देईल ते कठीण कसं ते नक्कीच सोप्पंच असणार आणि हृदयस्पर्शी असणार असं मला वाटतं